हिंदू धर्म हा आशिया खंडातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे आणि सर्वात जुना धर्म आहे शंभर कोटींहून अधिक लोक या धर्माचे पालन करतात हिंदू धर्म विविधतापूर्ण आहे विविधतेतील एकता ही एक संकल्पना आहे जी व्यक्तींमध्ये एकता दर्शवते जिच्यामध्ये काही फरक आहे हे फरक संस्कृती भाषा विचारधारा धर्म पंथ वर्ग वंशिकता इत्यादींच्या माध्यमावर असू शकते शिवाय या संकल्पनेचे अधिक अस्तित्व अनादी काळापासून आहे तेव्हापासून विविध व्यक्ती आणि सामुदायातील एकतेचे प्रतीक म्हणून विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांद्वारे यांचा वापर केला आहे अनेक संस्कृती धार्मिक श्रद्धा सामाजिक स्थितीतील लोक शांतता आणि प्रेमात एकत्र राहतात हे विविधतेतील एकतेचे प्रमुख उदाहरण उदाहरण आहे उ विविधतेत एकता या वाक्याचा अर्थ सुसंवाद आणि शांतता त्यासाठी नागरिकांनी एकत्र मिळून सर्व जाती धर्म पंथ यांच्यामध्ये भेद न करता एकत्र राहणे हेच विविधतेतील एकता असं समजलं जातं विविधतेत एकता ही दीर्घकालीन संकल्पना आहे जी पाश्चिमात्य देशातील परंपरांपासून आढळून आलेली आहेत असंख्य भेद असून आणि एकतेचे अस्तित्व म्हणजे विविधतेतील एकता आहे ती नागरिकांनी जपली पाहिजे विविधतेतील एकता ही संकल्पना समजून घेण्यासाठी भारत एक उद्दिष्ट उदाहरण आहे सर्व धर्म पंथ जाती बोली संस्कृती जीवनशैली पेहराव देवावरची श्रद्धा पूजाविधी असे अनेक लोक एकाच छताखाली म्हणजे राहणे म्हणजेच विविधतेतील एकता जपणे ती नागरिकांनी जपली पाहिजे